हॅलो गूड मॉनिंग तुम्ही किराणा स्टोअरवर फोन केला आहे मॅडम बोला तुमचा ऑर्डर काय काय हां किती तांदूळ हवे मॅडम तुम्हाला ओके कोणते पाहिजे तुम्हाला तांदूळ तांदळाचं नाव सांगा इंद्रायणी तांदूळ दोन किलो ओके त्याचा भाव एक न पस्तीस रुपये किलो आहे मॅडम ओके ओके त्याच्यानंतर दुसरा लिष्टमध्ये टिपून घेतो आहे साखर दोन मीटर साखर पाच किलो पाहिजे तुम्हाला ओके बारीक जाड ओके बारीक पाच किलो ओके पुढं बोला तेल दोन लिटर ओके कोणतं सोयाबिन तेल ओके खोबरे तीन किलो पाहिजे ओके ओके ओके त्याच्यात कोणतं काळे पण आहे आपल्याकडे आणि दुसरे पण आहे कोणतं पाहिजे तुम्हाला ओके ओक अच्छा अच्छा अच्छा ठीक आहे अजून दुसरं शेंगदाणे दोन किलो ओके ठीक आहे मॅडम प प्रॉब मॅडम प्रॉब्लेम असा आहे का मला कधी ऑर्डर पाहिजे नेमकी ठीक आहे मॅडम पण आज असं झालेलं आहे का आम्हाला थोडा उशीर होईल का आमचे गाडी येणार आहे किराणा मालाची तर थोडा माल संपलेला आहे आणि थोडासा उशीर झाला तर चालेल ना ओके ओके ओके ओके ओके तुमच्यापर्यंत आमचं पूर्ण पार्सल घेऊन जाईल काही काळजी करायचं काम नाही फक्त तुम्ही फोनपे करून टाका ओके ओके अ द दुसरं काय तुमचं काय दुसरं किती पाहिजे साबुदाणे किती पाहिजे तुम्हाला हां ओके एक किलो देतो ओके ओके नंतर आणि नंतर जिरे मसाला वगैरे हवे आहेत काय असेल ते अच्छा जिरे हळद अजून अच्छा मसाले कोणते कोणते घ्यायचे तुम्हाला एवरेस्ट मसाला कोणता घ्यायचा आहे एवरेस्ट ओके सुहाना ओके गरम ओके गरम मसाला एक ओके ओके एक किलो मीठ असं बारीक जाड बारीकच करू ओके ओके ओके पोहे पोहे पण कराय पोहे करायचे आहे का ओके पोहे पोहे किती करू दीड किलो पोहे करायचे ओके चालेल अजून नवीन अच्छा व्हील साबण पाच आणि संतूर साबण लक्स साबण कोणते करायचे दुसरे परत भांड्याचे भांड्याचे साबण असतील ओके मॅडम ओके ओके मॅडम आता तुमचा किराणा ए बघा तुमची लिस्ट झालेली आहे जवळ जवळ हे पंधरा किराणाचे पंधरा आयटम्स तुम्ही सांगितले आहे आम्हाला हे तुमचे जातात जवळजवळ दोन हजारापर्यंत जातात हे सगळे तुमचे तर तुम्हाला डिसकाऊंट आम्ही पाचशे रुपये डिस्काउंट देणार आहे तुम्हाला फक्त हा किराणा पंधराशे रुपयामध्ये पडणार आहे ओके तर तुम्ही जर अजून पाचशे रुपयाचा घेतला ओके तर तुमचं तुम्हाला आमच्याकडून एक गिफ्ट मिळणार आहे गिफ्ट आहे एक टिफिन मिळणार आहे एक कॉलेजचा ओके जेवणासाठी हो तर अजून पाचशे रुपयाचा किराणा करूया हा अजून पाचशे रुपयाचा किराणा करू इच्छिता तुम्ही हा तुम्हाला टिफिन मिळेल बघा तुम्हाला करायचा आहे का ओके ओके ओके आणि आता हे तुम्हाला संध्याकाळपर्यंत मिळून जाईल काही का काळजी करण्याची टेन्शन नाही ओके हां बरं तुम्हाला येऊन जाईल सगळं बरं ठेऊ का ना बाय